हॅलो वैभव हॉटेलला फोन लागला आहे का आम्ही आज जेवण ऑर्डर केलं होतं पंधराजणांचं आणि त्याची ऑनलाईन पेमेंट पण केली होती तर ती आली आहे की नाही ते आम्हाला कळवाल का आणि आम्हाला जेवण संध्याकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे जो ॲड्रेस दिला आहे त्याच्यावरच पाहिजे होतं तर आम्हाला त्याची माहिती मिळू शकेल का हो ऑर्डर आम्ही ऑनलाईन म्हणजे ऑनलाईनच केलेलं आहे वैभव हॉटेललाच केलेलं आहे